मी जवळच्या प्रवासासाठी बाईकचा वापर करतो बाईक म्हणजे विशेषत मोटरसायकल आणि स्कूटर याचा वापर करतो माझ्या गावाजवळ येडशीजवळ रामलिंग हे ठिकाण आहे श्रावणी सोमावारला मी त्या ठिकाणी बाईकवर जातो तसेच तुळजापूरला ही जवळ असल्याकारणाने तिथेही मी बाईकवर जातो तसेच तेरला ही मी बाईकवर जातो बाईक ही आपल्याला कुठेही थांबवता येते व कुठेही व केव्हाही दिखता येते व केव्हाही परत येता येते त्यासाठी अशा जवळच्या ठिकाणासाठी बाईक ही सोयीची पडते परंतु बाईकचा वापर करताना माणसाने वातावरण कसे आहे हे पाहिले पाहिजे पावसाळ्यात बाईकचा वापर शक्यतो करू नये किंवा अति उन्हाळ्यातही उ उशीरा वापर करू नये बाईकचा वापर करताना तुम्ही सकाळी लवकरात लवकर निघावे